पूर्वी मी शिकत असताना ग्रामीण भागात माझी हायस्कूल होती आणि तिथे वार्षिक क्रीडास्पर्धा घ्यायचे बरेचसे छोटे छोटे गेम कबड्डी खो खो यासारख्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्यात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भाग घ्यायचे आणि अतिशय सुंदर स्पर्धा व्हायच्या कधी कधी दुसऱ्या म्हणजे त्याच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या शाळा एकत्र येऊन पण आम्ही स्पर्धा पाहिलेल्या आहेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा व्हायच्या आणि मुलांना खेळाविषयी खूप आपुलकी होती कबड्डी खोखोसारखे खेळ खेळण्यासाठी मुलं कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये उतरायची आणि मोठ्या प्रमाणावरती भाग घ्यायची आणि त्याच्यातून जिंकून आल्यावरती जो आनंद व्हायचा तो त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसायचा शिक्षक पण त्याच्यामध्ये भाग विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रवृत्त करायचे आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांना मार्गदर्शन करायचे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन बरेच विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये सुरवातीला तालुकास्तरीय नंतर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयपर्यंत मुलं पोचायचे आणि जो मुलगा जिल्हा स्तराला गेला किंवा तालुकास्तराला गेला किंवा राज्य स्तराला गेला तर त्याचं शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर कौतुक व्हायचं विद्यार्थ्यांना प्रत्येकाला वाटायचं आपणसुद्दा खेळात भाग घेतला पाहिजे आणि हे जिंकलं पाहिजे आणि बक्षीस मिळवलं पाहिजे असं प्रत्येक विद्यार्थीला वाटायचं